आधार अपडेट कुठे करतात याबद्दल माहिती पाहिजे होती मी माझ्या मित्राला विचारले की आधार अपडेट कुठे करतील त्याने मला शहरातील दोन चार ठिकाणाबद्दल माहिती सांगितली त्यातल्या त्यात समर्थ डेलपाशी असणाऱ्या एका ठिकाणाबद्दल त्याने मला माहिती दिली ते ठिकाण माझ्या घराजवळ असल्याने माझ्यासाठी ते सोयीस्कर होते परत मग नंतर मी त्या ठिकाणी गेलो तिथली प्रक्रिया जाणून घेतली त्यासाठी काय काय डॉक्युमेंट लागतील काय काय कागदपत्रं लागतील याची माहिती घेतली आणि योग्य सेवा वाटली त्यांची मी माझ्या आधारमधले जी माझी मोबाईल नंबर होता तो चुकीचा होता तो मी लवकरच अपडेट करून घेणार आहे तिथली सेवा मला छान वाटली